कोविड एकोणीसच्या साथीमध्ये आमच्या परिस्थिती परिसरातील परिस्थिती फारशी वेगळी नव्हती प्रत्येक जणाला एक भीती एक धास्ती होती साधं एक शिंक आली तरी माणसं घाबरून जात होती अशा वेळेला स्वतःसाठी तसेच आपल्या घरातील बाकीच्यांच्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाय निश्चित केले गेली सगळ्यात पहिला उपाय म्हणजे टीव्हीवरील कोविड संबंधित बातम्या बघणं पूर्णपणे बंद केलं त्या बातम्या बघून एक प्रकारचा मनावरती ताण येत होता तो ताण घालवण्यासाठी टी व्ही बंद करणं हाच एक छान पर्याय मला सापडला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं त्याच्यामध्ये सॅनिटायझरनं हात धुणं स्वच्छता पाळणं आपले आपले कपडे वेगळे ठेवणं धुणं कमीतकमी जनता संपर्क येईल असं पाहणं हेही त्या काळात केलं गेल

मी स्वतःला त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवलं सगळ्यात महत्त्वाचं होतं आपली मानसिकता टेिकवणं आणि मिळालेल्या ह्या वेळाचं काय करायचं एरवी आपण अतिशय कामामध्ये व्यस्त अस असणारी माणसं चोवीस तास घरात बसून राहिल्यानंतर तो वेळ रिकामा वेळ एक प्रकारे अंगावर येत होता ह्या वेळेचं काय करायचं किती वेळ मोबाईलमध्ये बघायचं किती काय वा वाचायचं शेवटी त्याचाही एक प्रकारचा थकवा येत होता या दरम्यान माझ्याकडे माझे पी एच डी चे विद्यार्थी येत होते तर त्यांनी एक युक्ती सुचवली की आपण माझं थिसिसचं रायटिंग जे आहे म्हणजे प्रबंध लिखित स्वरूपात विद्यापीठाला सबमिट करायचा असतो सादर करायचा असतो ते रायटिंग आहे त्याचे आपण ह्या काळात सुरवात करूया का मला ही त्यांची सूचना फार आवडली एकतर दुपारचा तर पूर्ण वेळ मिळायचा सलग वेळ मिळायचा घरात फारसं कोणी येणं जाणं हो होत नव्हतं त्यामुळे दुपारच्या वेळामध्ये ऑनलाईन का असेना हळूहळू मी काम सुरू केलं खरे अशी गम्मत आहे की तोपर्यंत मी कधीही फारशी ऑनलाईन काम करत नव्हते पण हळूहळू मला तेही जमायला लागलं त्यांनी दिलेलं काय असेल ते ऑनलाईन पाठवलेलं लिखाण वाचायचं त्याच्या योग्य त्या करेक्शन्स करायच्या त्याच्या दुरुस्त्या सुचवायच्या काय असतील ते मुद्दे लिहून ठेवायची आणि ह्या पद्धतीनं त्या दोन चार महिन्याच्या काळामध्ये जेव्हा पूर्ण क्वारंटाईन होतं त्या काळामध्ये आम्ही त्यांचा प्रबंधाचं काम जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पूर्ण केलं वास्तविक नोकरीत असताना मला एवढा सलग वेळ कधी मिळालेलाच नव्हता त्यावेेळाचा उपयोग करून मी माझ्या एका विद्यार्थ्याचं काम लवकर पूर्ण केलं ह्याचं मला एक प्रकारचं समाधान मिळालं आणि सगळ्यात चांगला फायदा म्हणजे माझी मानसिकता चांगली राहिली ह्या काळामध्ये आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो आमच्या जवळपासच्या सगळ्या नागरिकांनी शेजारी बाजऱ्यांनी एकमेकांना धरून ठेवण्याचे काम केले कोणाकडं काहीही अडचण असले तर एकमेकांना मदत करणे लहान मुलां च्या सहवासात थोडा वेळ घालवणे योग्य ती काळजी घेऊनच अर्थात ह्या सगळ्यांमुळे मी आणि माझे कुटुंबीय कोविडच्या काळामध्ये सुुद्धा सुरक्षित राहिलो वेळोवेळी गरम पाणी पिणे काही पथ्य पाळणे ह्याही गोष्टी आम्ही त्या काळात व्यवस्थित पार पाडल्या शासनातर्फे दिलेली लस घेतली आणि आम्हाला स्वतःला कोविडपासून आम्ही लांब ठेवलं